कसं आहे आपण ज्या गावामध्ये राहतो किंवा ज्या शहरामध्ये राहतो त्याच्या आसपासच्या भागामध्ये आपल्याला नेहमीच भेटी देणं शक्य होत असतं विशेष करून आम्ही जेव्हा मुंबईच्या परिसरात राहतो म्हणजे आता ठाण्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी ठाण्यामध्ये राहतो तर ठाण्यामध्ये राहत असताना ठाण्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये नेहमी जाणं होत असते म्हणजे आता मुलुंड आहे किंवा मुंबई आहे किंवा इकडे ठाणे जिल्ह्यात कल्याण आहे अशा वेगवेगळ्या भागांमध्ये भेटी देणं होत असतं आणि कारण म्हणजे कसं एकतर कामासाठी दैनंदिन कामासाठी जावं लागतं किंवा या भागामध्ये काही नातेवाईक राहतात त्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जावं लागतं अनेक मित्रमंडळी राहत असतात त्यांना भेटण्यासाठी जावं लागतं आणि इथे कसं आहे हा संपूर्ण परिसर जो आहे त्या परिसरामध्ये लोकलच्या माध्यमातून फिरता येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इकडून तिकडे जाणाऱ्यांची संख्या जी आहे स्थलांतर करणाऱ्यांची संख्या जी आहे ती फार आपल्या मोठी दिसते त्यामुळे नेहमीच आजूबाजूच्या गावांना आणि शहरांना भेटी देणं हे शक्य होत असतं आणि नेहमीच जाणं होतं हेही तितकचं खरं आहे